मेकअपचे उत्पादने सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोगी असतील तरी काही वेळा त्यांचा नकारात्मक परिणाम सुद्धा भोगावा लागू शकतो खराब गुणवत्ता चुकीचा वापर किंवा त्वचेला अनुकूल नसल्यामुळे त्यातल्या घटकांमुळे सम शरी शेर स्किनला समस्या निर्माण होऊ शकतात माझ्यासोबत सुद्धा एकदा असं झालं होतं मी एकदा चांगल्या ब्रँडेड कं मी एका चांगल्या कंपनीचं फाउंडेशन विकत घेतलं होतं जे वापरल्यामुळे मला ॲलर्जीला सामोरं जावं लागलं होतं एक महागडे ब्रँडचं फाउंडेशन खरेदी केलं होतं ज्याच्यावरती तीन दीर्घकाळ टिकण्याचा आणि निर्दोष लूक देण्याच देणार असं सांगितलं होतं त्या विकणाऱ्यांनी फाऊंडेशन ज्यावेळेस मी सुरुवातीला वापरायला चालू केलो त्यावेळेस त्याचा एक्सपिरियन्स छान वाटत होतं दिसायला देखील मी छान दिसत होते त्याच्यामुळे स्किन मऊ आणि सुंदर दिसत होती पण या काही तासानंतर जे चेहऱ्यावर राहिल्यामुळे चेहऱ्याला खाज सुटल्यासारखं वाटायला लागलं आणि किंचीत थोडीफार अशी जळजळ वगैरे जाणवायला लागली चेहऱ्याला जेव्हा मला त्रास व्हायला लागला व्हायला लागला दिवसंप आणि जसं जसं दिवस जसजशी वेळ जात होती तसा त्रास थोडा वाढला दिवस संपत आल्यावर लालसर चट्टे आणि सूक्ष्म गाठी मग जसे पिंपल टाईप येत होते चेहऱ्यावर गाल आणि गाल आणि नाकाच्या बाजूला जास्त प्रमाणात होतं ते दुसऱ्या दिवशी त्वच्या अचानकच एकदम कोरडी पडली आणि सोलत असेल सारखी वाटली जळजळ परत त्या फाऊंडेशनमुळे होणारी जी सुरुवातीची थोडीफार जळजळ होती ती नंतर जास्त प्रमाणात व्हायला लागली कारण चेहऱ्यावर त्यामुळे नंतर मग चेहऱ्यावर पुळे खाज आणि त्वचा खराब व्हायला लागली माझी उपचारसाठी काही दिवस मेकअपचा वापकर बंद करावा लाग व हे जेस मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी गेली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मी ते चेहऱ्यावरचे खाज वगैरे ते सगळं रॅशेस त्यानं कमी होण्यासाठी थोडे दिवस मी मेकअपचा वापर बंद करावा कुठल्याही मेकअप चेहऱ्यावर लावू नये डॉक्टरच्या ट्रीटमेंटमुळे यानंतर स्किन नॉर्मल झाली पण त्या ह्या सगळ्या प्रकारातून मी एक महत्त्वाचा धडा शिकले खर तर आयुष्यात प्रत्येक मेकअप प्रोडक्ट हा आपल्यासाठी चांगला असेलच असं नाही काही वेळेला काही प्रॉडक्ट आपल्याला सूट होत नसल्यामुळे किंवा आपल्याच्या त्याची बनवताना जे वापरलेले साधने आहेत ते चांग अनुकूल किंवा चांगले नसल्यामुळे त्याची क्वालिटी तेवढी चांगल्या प्रकारची नसते आणि बऱ्याचदा आपल्याला त्याचा त्रास पण होऊ शकतो त्यामुळे कुठलाही मेकअप प्रोडक्ट निवडताना तो आपल्या चेहऱ्याला अनुकूल असेल का आपल्या चेहऱ्याला त्याच्यामुळे काही त्रास तर होणार नाही ना त्याचे आपल्याहून स् स् आपल्या त्वचेला काही ॲलर्जीज वगैरे किंवा कशाच्या गोष्टीचा ॲलर्जी वगैरे असती तर त्या सगळ्याचे घटकांना लक्षात घेऊन आपण कुठलाही मेकअप प्रोडक्ट खरेदी करावा किंवा कुठलाही मेकअप प्रोडक्ट वापरावा माझा एक्सपिरियन्स मेकअपच्या बाबतीत फार काही चांगला नव्हता त्यामुळे मी आत्ता मेकअप प्रोडक्ट वापरायचं जवळजवळ बंदच केले त्या त्रासानंतर डॉक्टरच्या ट्रीटमेंटमुळे मी बरी झाली पण आता मनात भीती बसल्यासारखी झाली आहे कुठल्याही मेकअप प्रॉडक्टबद्दल त्यामुळे मी सध्या तरी कुठलाही मेकअप प्रोडक्ट खरेदी करताना किंवा खरेदी करायच्या आधी त्याची फुल वा विचार करून किंवा चौकशी करून खरेदी करते बऱ्याचदा मीन्स माझ्या बाबतीत नाही खरं मी ऐकलं आहे की काजळमुळे सुद्धा हा बऱ्याच ड हे त्रास होतो मीन्स काजळ चांगले नसतो वगैरे फाउंडेशन्स म्हणा आता आजच्या वेळी आजच्या काळात फाऊंडेशनचे खूप प्रकार वगैरे आपल्याला पाहायला मिळतात पण प्रत्येक आपल्याला सूट होतीलच वगैरे असं ना सूट होईलच असं नाही त्यामुळं कुठलाही प्रोडक खरेदी करताना विचारपूर्वक करावा हे मात्र नक्की